गुड आफ्टरनून कोण बोलतं आहे हा हा बोला बोला हं ओके कुठला स्टँडर्ड तर आता सध्या तर ट्वेंटी एप्रिल ते थर्टी एप्रिल दरम्यान फॉर्म्स होणार आहे सुरु तर एक वेळा तुम्ही कॉल स्कूलला भेट द्या आणि फॉर्म्स कलेक्ट करून घेऊन जा अजून आम्हाला काही प्रोसिजर आहेत त्या आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडन्टच्या दरम्यान करून घेतो म्हणजे फॉर्मच्यानंतर इनस हे होईल लकी ड्रॉ त्यामध्ये ज्या स्टुडन्टचा नंबर येणार ती लिस्ट लागेल आणि त्या लिस्टमधून तुमच्या जर मुलीचं म्हणजे असेल ती सिलेक्ट झाली असेल तर त्याच्यातून मग आम्ही तुम्हा दोघीना बोलवू स्कूलमध्ये आणि तुमच्या दोघींचा बेसिक इंटरव्ह्यू होणार थोडे फार क्वेशन्स विचारला जाणार माझं स्टाफ वगैरे स्कुलचा विचारेल ओके अजून तुम्हाला काही डिटेल्स हवे आहेत फी स्ट्रक्चर तसं म्हणजे दोन पार्टमध्ये डिव्हाइड आहे ओके सो सेमिस्टर फस्ट सेमिस्टरच्या आधी आणि सेकंड सेमिस्टरची नंतर ती तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट ट्वेंटी फाईव्ह थाऊजण्ड पडेल ओके डन अजून तुमच्या मुलीनी प्ले ग्रुप नर्सरी कुठून घेतली आहे ओके बरं अजून ठीक आहे मग तुम्ही या ट्वेंटी एप्रिलला फॉर्म कलेक्ट करून घेऊन जा ओके आणि अजून थोडं काही विचारायचं आहे तुम्हाला बरं बरं चालेल ठीक आहे